हॅलो नमस्कार हा फोन हेल्थकेअर सेंटरला लागला आहे ना

हां मी उमेश सलगर सांगलीला आलेलो आहे मी राहतो पुण्याला होतो पण मी आता सांगलीला एकटा राहणार आहे त्यामुळे माझ्या मुलाने तुमचा नंबर दिला आणि मला मी एकटा राहणार असल्यामुळे मला एखाद्या केअरटेकरची स गरज आहे आणि तुम्ही मला केअरटेकर प्रोव्हाइड कराल का म्हणजे पाठवून द्याल का आणि तो कोणकोणत्या सेवा करेल याबद्दल मला जरा माहिती द्याल का कृपया प्लीज हा सांगलीतच सगळी माहिती करून घेणार तर सर्व माहिती करून दिला मी हां म्हणजे केस हिस्ट्री समजवून घेईल केस हिस्ट्री समजावून घेऊन डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनप्रमाणं गोळ्यांची तो स्वतः त्याचं राईटअप करून घेईल म्हणजे त्याच्याकडे माहिती लिहून घेईल वा वा वा वा छान की सर आणि काय सेवा सांगा सर काय सेवा देतील फॉम भरावं लागेल हो सर हो सर आम्ही फॉर्म भरून सर्व माहिती देतो सर आणि एक पेशंटचं जे केस पेपरचं प्रिस्क्रिप्शन आहे त्याची पण एक झेरॉक्स तुमच्या माहितीसाठी तुम्हाला देतो आम्ही सर तुमचे केअरटेकर आम्हाला आंघोळ घालणे किंवा पेपर वाचून दाखवणे अशीही कामं करतील का हो बरं वा वा छान आहे की आणि या खेरीच अजून पेशंटसाठी काय करता येईल तर तुमच्या केअरटेकर्सना हो हो चालेल मी हो हो नाही नाही आम्ही असं काही करणार नाही मुळात तुमची ही संस्था खूप चांगली आहे आणि आम मग मी मी आणि माझा मुलगा येऊन तुमच्या संस्थेत एकदा येऊन जातो आणि फॉर्म भरून जातो मला तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मला खूप आवडलं हे सगळं मी माझ्या मुलाला घेऊन एकदा तुमच्या संस्थेमध्ये आम्ही व्हिजिट करतो आणि मग पुढच्या फॉर्मॅलिटीज आपण पूर्ण करूया आपण जी माहिती दिलीत वेळात वेळ काढून आणि सविस्तर सांगितलंत त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो धन्यवाद सर आणि आपण लवकरच भेटू असे मी आश्वासन तुम्हाला देतो चालेल सर धन्यवाद थँक्यू सर